आवाज नाही येत आहे तुमचा हॅलो हॅलो बोला हॅलो हॅलो बोला ना हां बोला बोला हां हां हो हो सांगेल ना आमच्याकडे आमच्याकडे खूप टाईपचे फिश इथं अवेलेबल आहे आणि जसे की बांगडा आहे मांदेली आहे वाम आहे सेल फिश वगैरे नसतात का छोट्या वाल्या मांदेली ना एकदम अशी आकाराला खूप छोटी असते आणि खाण्यामध्ये खूप स्वादिष्ट असते आणि आमच्या इकडे असे खूप साऱ्या व्हेरायडीज अव्हेलेबल आहेत आणि मांदेली सगळ्यात प्रसिद्ध आहे आणि खूप लोकं आमच्याकडून मांदेलीसाठीच येतात कारण आमची जी मांदेली आहे तिला फ्राय करून लोकांना खूप साऱ्यांना आवडते आणि ते खूप सारे घेऊन जातात इकडून कारण गा आमच्या इकडची जी फिश आहे ती खूप चांगल्या पद्धतीने आणि हायजिन पद्धतीने असते त्यामुळे लोकांना न्यायला खूप आवडते आणि आमचे कस्टमर एकदा घेऊन गेले की ते परत परत ते येतच असतात आमची गॅरेंटी आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने उत्कृष्टपणे देतो आमच्या इथे ना वामसुद्धा आहे वामच्या वाम वामच्याबद्दल सांगू का थोडं वाम एक प्रकारची फिशच आहे ती रशियामध्ये आवडते आणि आणि तिचा जो रस्सा असतो जी भाजी करतात ती खूप मस्त पद्धतीने करतात आणि त्याची भाजी खूप उत्कृष्ट आणि चविष्ट लागते तर ती आणि आमच्याकडे सागरी खेकडासुद्धा आहे आणि त्याच्याबद्दल सांगू का मी थोडंसं तुमच्याकडे वेळ असेल तर हां आमच्याकडे सागरी खेकडासुद्धा भेटतो आणि सागरी खेकडा पण आमच्याकडे खूप फेमस आहे तुम्ही कित्ती पण खेकडे खा पण आमच्याइकडचं जर एक खेकडा खाल ना त्यानंतर तुम्ही फक्त आमच्या इकडचाच खाल कारण का एवढा चविष्ट आणि उत्कृष्टपणे आम्ही देतो आणि खूप चांगल्या पद्धतीने पॅकेजिंग वगैरे सुद्धा करून देतो त्यामुळे लोकं एकदा घेऊन आले की दर वेळेस येतात कारण का हायजिनसुद्धा आम्ही मेंटेन करतो कारण जिथं चविष्ट पदार्थ असतो तिथं तुम्हाला थोडंसं चांगलं पण ठेवावं लागतो आणि तुम्ही माझा ॲड्रेस लिहून घ्या तुम्ही येऊ शकता तिथं ठाणे जिल्हा निअर बाय पुलन बीच

तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा येऊ शकता आमचं दुकान चोवीस तास अव्हेलेबल असतं आणि ऑनलाईनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता

धन्यवाद